मी माझ्या छतावर सौर पटल बसवण्याचा विचार करत त्यासाठी रीडला अतिरिक्त वीज विकण्यासाठी निव्वळ मीटर जोडणी अर्ज करायचा आहे तो कसा करायचा आहे याचे चौकशी करतो मी चौकशी करायची आहे आणि त्याप्रमाणे अक्षय ऊर्जेवरील कार्यशाळेत मी उपस्थित राहिलो त्याने मला त्याबद्दल सगळी माहिती उपलब्ध करून दिली मी आता सौर ऊर्जा निर्मिती सुलभ करण्यासाठी मला वीज मंडळाशी नेट मीटर मिटरिंग जोडण्यासाठी जो अर्ज करालो होतो त्याच्या प्रक्रियेबद्दल माझी चौकशी घरी आणि माझी त्याने चौकशीचा माझा त्यांनी चांगका नि निरसन केलेला आहे त्यामुळे मी हे सहज करू शकेल असा विश्वास